शिक्षणामुळे खूपच सांस्कृतिक रीतीवर परिणाम झालेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता ज्या ठिकाणी ज्याचा विज्ञानाच्या आधारावर त्याचा कस घेऊन त्याचा अभ्यास करतात आणि त्याप्रमाणे त्यांचा उपयोग केला जातो तर हा जो सर्व परिणाम जो आहे तो शिक्षणामुळे आहे